हॅलो स्वस्तिक रेस्टोरंट मी संदीप बोलतो आहे सत्यनारायण लेआऊट मधून तर मी काही दिवसांपूर्वी तुमच्या हॉटेलमधून एक खीर मागवलेली शेवयांची भरपूर चांगली डिश होती ती तुमच्या कुकला पण सांगा की अशीच क्वालिटी मेंटेन करा म्हणून तर मला अशाच एक दहा वाट्या पुन्हा पाहिजे होत्या तर तुम्ही माझ्या पत्त्यावर पत्ता लिहून घ्या संदीप वाहेल सत्यनारायण लेआऊट प्लॉट नंबर सातशे दोन आपलं दर्डा नगरच्या पाठीमागे तर तिथे मला पाठवून द्या आज सहा वाजेपर्यंत संध्याकाळी पाठवून द्या दहा वाट्या थँक यू